हॅलो आदेश हां मी अजय बोलत आहे अरे मला एक ना उबरची कॅब हवी होती मुंबईपासून गोवा जाण्यासाठी हो मला फक्त हे कन्फर्म करायचं होतं की त्या ड्रायव्हरची रेटिंग काय अन ड्रायव्हरचा बिहेविअर कसा आहे गाडी असेल आपली ठाणे जिल्ह्यापासून तो गोवापर्यंत गाडी मला हवी आहे सेवन सीटर आणि एसी पण हवी आहे त्याच्यामध्ये गाडी क्लीन हवी आहे हो आणि ड्रायव्हरचा स्वभावपण मला चांगला हवा आहे ड्रायव्हर बहुतेक चार रेटिंगच्या वरती असेल तर खूप चांगलं होऊन जाईल कारण की चार रेटिंगचा ड्रायव्हर असेल तर समजू शकतो की ड्रायव्हर नशा न करणारा आहे आणि ड्रायव्हर चांगली गाडी चालवतो हां तर पहिला पिकप असेल ठाण्यामधून वागळे इस्टेटवरून सेकंड पिकप असेल आपला कल्याणवरून चिकनघरपासून ऑन द वेच आहे तेपण थर्ड असेल मी उल्हासनगरवरून चौथा असेल खोपोलीवरून आणि तीनजण पुढे भेटतील खोपोली लोणावळाच्या पुढे मग जाता जाता गोव्याला जायचं आहे गोव्याला जायचंय आपल्याला हो गोव्याला ओल्ड गोव्याला जायचंय ओल्ड गोव्याला होटेल बुक केली आहे तर ड्रायव्हरला विचारशील की तो पुढच्या महिन्याच्या बारा तारखेला अॅव्हेलेबल आहे का नाही आणि अॅव्हेलेबल असेल तर मला त्वरित कडवन्यात येईल आणि जे काय असेल अमाऊंट तो किलोमीटरच्या हिशोबानी अमाऊंट घेतो आहे आणि ए सीचे चार्जेस तो वेगळ्या घेतो आहे आणि तो वन टाइम घेईल का किलोमीटरच्या हिशोबाने घेईल जर याची इन्फॉर्मेशन मला भेटली हे जाणं येणं दोहं मला हवं आहे आणि जे तेचं पेमेंट मोड असेल तो फिफ्टी पर्सेंट आता दिलं जाईल आणि येताना फिफ्टी पर्सेंट दिल्या जाईल हो त्याच्यात मी ड्रायव्हरचं खाणं पानंपण करेन खाणपिणपण करेल आणि ड्रायव्हरला झोपण्यासाठी रूमपण देईल अन त्याची काळजी घेईल फक्त ड्रायव्हर मला हवा आहे फोर रेटिंगच्या वरती आणि त्याचा स्वभाव मला चांगला पाहिजे आहे जे असेल ते मला कळव